हां कोण मीनल साबळे कुठली कुठलं गाव कणकवलीमधून हां बोल ना बाळा अच्छा अरे वा वा वा गूड गुड गूड छान छान अभिनंदन मस्त मग पेढे वगैरे घेऊन ये कधीतरी इकडे हां हां आणि खूप बरं वाटलं कारण तुला शिकवायला होतो दुसरी तिसरीला पण आता बऱ्याच वर्षानी तू लक्षात ठेवलंस आणि मला कॉल केलास बरोबर ना दहावीला खूप छान मार्क्स मिळालेत तुला पंच्याण्णव टक्के म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मार्क मिळवलेस तू आणि बऱ्याच दिवसांनी फोन केलास नशीब आम्ही लक्षात आहोत तुमच्या आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या काही लक्षात नसतं काय पण अशीच विद्यार्थी फोन करतात आपल्या हाताखालून घडून गेलेले आणि चांगल्या पद्धतीने यश मिळवतात हे बघून अभिमान वाटतो बरं वाटलं खूप छान वाटलं आई बाबा कसे आहेत बरे आहेत ना हां हो हो बरा आहे बरा आहे आता सध्या मी इथे याला सावंतवाडीला ट्रान्स्फर झाली ना आमची त्यामुळे मग मग तिकडे जावं लागलं बरं आता मला सांग पुढे काय करायचं ठरवलं आहेस म्हणजे कॉलेज करणार आहे की आणखी काय करणार आहेस हे बघ ॲक्च्युली आत्ता जर तसं बघितलं गेलं तर आपल्याला आताचा ट्रेंड कसा आहे बघ सगळे लोकं जातात सायन्सकडे जातात किंवा आपण आपण जास्तीत जास्त कॉमर्सकडे पण वळतो स्पर्धा परीक्षा आहे बरोबर ना पण माझ्या माहितीप्रमाणे आता माहिती तंत्रज्ञानाचं युग चालू आहे आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता पुढे पुढे ए आय तंत्राचा वापर पण होतो सध्याचं युग फार चांगलं चाललेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तू आय टी क्षेत्रामध्ये जर काही तरी करिअर केलंस तर तुला ते तुझ्या भविष्यासाठी बरं आहे आणि त्यात तुझे टक्केवारी फार चांगली आहे बरोबर ना त्यामुळे तुला आय टी क्षेत्र हे फार बरं पडेल कारण पहिल्यापासूनच मला माहिती आहे की तुला यामध्ये जास्त चांगली चांगला रस होता तुझा कल होता ना त्याकडे त्यामुळे आय टी इंजिनियर किंवा कम्प्युटर आय टी हे जर काही डिग्री कोर्सेस आहेत त्याच पद्धतीने जर तू की गेलीस पुढे तर तुला कुठेही नोकरीच्या दृष्टिकोणातून किंवा तुझ्या भविष्याच्या दृष्टिकोणातून ते सगळं बरं आहे त्यामुळे तू आय टी क्षेत्राकडे जा कारण फार कमी मुलं त्या क्षेत्राकडे वळतात बरोबर ना आणि ते एक क्षेत्र असं आहे की तुला त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे आणि जास्त स्पर्धा नसल्यामुळे तिथे तुला कुठेही चांगल्या मॅट्रो सिटीज म्हणजे मुंबई पुणे किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी तुला ऑफर येऊ शकतात बरोबर ना त्यामुळे तू काय कर की आय टी क्षेत्र निवड काय हा माझा सल्ला राहील काय चालेल ओके ओके चालेल पेढे घेऊन ये बरं काय हां विसरू नको बऱ्याच दिवसांनी फोन केलायस बरं वाटलं ओके चालेल चालेल बाय बाय